नियमितपणे घर व घराबाहेरील आजूबाजूचा परिसर स्वच्छ करते वेस्टमध्ये जे काही मटेरियल असेल ते वेगवेगळे करून वेगवेगळ्या कचरा पेटीत टाकते घर व परिसर स्वच्छ हे आरोग्याची नि महत्त्वाचे अंग आहे यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान असल्यामुळे निर्माण होत असतात याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती करणे महत्त्वाचे आहे परिसर स्वच्छतेचे महत्त्व हे जाणून घेत असतनाच अस्वच्छतेमुळे अनेक रोग आजार होतात हे लक्षात येते सांड पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्माण होती अशा अस्वच्छतेमुळे डासांचीसुद्धा निर्मती होते त्यामुळे भयंकर असे आजार पण निर्माण होतात जसं की मलेरिया झालं डेंगू झालं हगवण झालं असे भरपूर सारे आजार होतात परिसर स्वच्छ ही अत्यंत आणि गरजेची बाब आहे परिसर हा पण स्वच्छ ठेवलाच पाहिजे परिसर स्वच्छ ठेवणे ही अत्यंत वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने अशी खूप स्वच महत्त्वाची गोष्ट आहे पहिली गोष्टीचा स्वच्छता ही आपल्या शरीरापासूनच करावं लागतें स्वतः जर सुरुवात केली तरच आपण हे बाहेरचंही क्लीन करू शकतो या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावरसुद्धा होतो म्हणुन परिसर स्वच्छतेमध्ये लोकांना योग्य व पुरेसा आहार सुद्धा आणि शुद्ध पाणी आपल्या मुलांना योग्य वेळ लस टोचून घेतली असती तर फारसे आजार उदभवले नसते वैयतिक स्वच्छते इतके परिसर स्वच्छतेला महत्त्व आहे आपले घर व त्त्याचा परिसर स्वच्छ ठेवले तरच आपल्या गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल जागतिक आरोग्य संघटनेच्यामध्ये मते सिक्स साठ टक्के हजार किंवा रोग सुरक्षित शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून व आरोग्य योग्य परिसर स्वचतेच्या अभावामुळे होतात विशेषतः कुपोषित बालकांवर अशुद्ध पाणी प्रदूषित पाणी पिल्यामुळेच त्यांना मालन्यूट्रिशन असा आजार होतो परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जवाबदारी आहे परिसर स्वच्छता एकताच करून भागणारी गोष्ट नाहीतरी सतत चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मानवी मलमूत्राची विल्लेवाट लावणे सुद्धा आपली काळची गरज आहे व आपली गरज आहे पाळीव प्राण्याची देखील देखभाल आपल्या घर आहे त्याची पण क्लीिनिंग करावं लागते घरातील स्वच्छता पण करावं लागते